ग्रामीण भागातले जे मुलं आहेत ते जास्तीत जास्त आता ते शहरी शहरी शहरी भागाच्या शाळेमध्ये शिकायला येतात कारण काय होतं आहे गावामध्ये एक समज आलेली आहे जर आपण शहरातल्या शाळेमध्ये शिकलेलो तर आपल्याला चांगले एज्युकेशन मिळेल चांगले संस्कार मिळतील तर ज्या जिल्हा परिषदच्या ज्या गावामध्ये शाळा आहेत तिथे खूप दिवसेंदिवस कमी संख्या होत चाललेली आहे तसं प्रत्येक ठिकाणी कॉन्व्हेन्ट ओपन झालेलं आहे नर्सरी ओपन झालेली आहे तर लहान मुलांपासनं ते मोठ्यापर्यंत हे जास्तीत जास्त मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये किंवा मग गव्हर्मेंट शाळेमध्ये पण त्या पण डिस्ट्रिक्ट लेव्हलच्या किंवा ब्लॉक लेव्हलच्या शाळेमध्ये शिकायला येतात गावातल्या शाळेमध्ये पाहिजे तसं एज्युकेशन त्यांना मिळत नसते कारण तिथे शहरी विभागामध्ये जास्तीत जास्त इंग्लिश मीडियमला जास्त महत्त्व दिलं जात आजकालच्या मुलाला इंग्लिश आली पाहिजे बा शिकलेला पाहिजे आपला मुलगा त्यामुळे प्रत्येक आई वडिलांला हे असं वाटत असतं की आपल्या मुलाला चांगले संस्कार लागायला पाहिजेत शिक्षणात तो हुशार व्हायला पाहिजे पण मुल पण आजकाल काय करतात की शह शहरातल्या शाळेला जास्त डिमां महत्त्व देतात आणि गावामध्ये शिक्षण ते बऱ्यापैकी ना जसं पाहिजे तसं शिकवत नसते आणि ज्या प्रायव्हेट शाळा वगैरे आहेत तिथे म्ह म्हणजे ना डिसिप्लि डिसिप्लिन असते सकाळी योगा असतो योगा प्राना प्राणायम असते प्रार्थना असते खेळ असतात वेगवेगळ्या पद्धतीचे आणि क्रिकेट वगैरे ह्या सगळ्या दूर वेगवेगळ्या स्पर्धा असतात पण आजकाल गावातल्या शाळांमध्ये ग्रामीण भागातल्या शाळांमध्येही खूप प्रमाण कमी बघायला मिळतं ते त्याच्या त्याच्यामुळे हा फरक दिसून येतो शाळेंमध्ये